मी स्वयंपाक करताना नॉनस्टिकची भांडे या कारणासाठी वापरते की नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये हे तेल कमी लागतं आपल्याला नॉनस्टिकच्या तव्यामध्ये जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा भाजी करताना तेल कमी लागतं आणि स्टी स्टीलची भांडी यासाठी वापरते की ते गंजत नाही ते जास्त दिवस टिकतात आणि होतोपण छान त्याच्या त्याने स्वयंपाक आणि करण्यामध्ये आपल्याला सोयीस्कर होते नॉनस्टिकच्या तव्यांमध्ये आणि नॉनस्टिकचे तवे किंवा मग कढई अशा राहतात की जे आपल्या जे आपला इंडक्शन आहे ना त्याच्यावरसुद्धा समजा इनकेस एखाद्यावेळेस गॅस संपला तर ते आपल्याला इंडक्शनवरसुद्धा आपण त्या भांडे वापरू शकतो म्हणून आपण टू इन वनवाली भांडी नेहमी वापरायला हवेत